मी चिखलदऱ्याला गेली होती तेव्हा डोंगरावर काही लोक फोटो काढत होते आणि त्याच्यामागे मी उभी होती अन् तिकडनं एक ट्रक आला तर तो ट्रक यांच्याकडे येत होता पण त्यांचं काही लक्ष नव्हतं ते नुसता फोटो काढण्याच्या गुंगीमध्ये होते मी त्यांना सांगत आहे हात दाखवून अहो तुमच्यामागे ट्रक आहे तुमच्यामागे ट्रक आहे ते नुसता फोटो काढण्यामध्येच इकडनं सेल्फी काढू दे तिकडनं सेल्फी काढू दे याच्यामध्येच गुंग होते मी धावत गेली आणि त्यांना थांबवलं की अहो तुमच्यामागे ट्रक येत आहे तुम्ही या किनाऱ्यावर इकडनं येऊन जा तर मी त्यांचा जीव वाचवला आणि त्यांना सांगितले की बघा असं करत नका जात जाऊ इकडे तिकडे बघत जा नंतर सेल्फी घ्यायचा नंतर फोटो काढायचा